मी केली ती सर्वात आरामदायक आणि ती आमच्या शाळेची सहल होती हा मी मजलाघरला गेलो होतो तर त्या शाळेमध्ये मला खूप म्हणजे मजा आली होती कारण की आमची सहल खूप चांगली होती आणि बस म्हणजे बसचा ड्रायव्हर पण खूप चांगला होता आणि तिकडे कसं एकदम म्हणजे निसर्ग खूप चांगला वाटला आणि बस ड्रायवर पण बसायची सीट वगैरे विंडो आणि त्याची त्या ए सी ए सी होती वापस टू सीट म्हणजे नाही का वरती पण त्याच्या बसमध्येे वरती पण सीट होत्या खाली पण सीट होता तर आम्ही खूप मजा केली वापस सीट एकदम आरामदायक होती आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनामधली सर्वात आवडती आणि सर्वात आरामदायक हीच एक सहल होती